शिक्षण घेण्याने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन जगत असताना खूप मदत होत असते शिक्षण ही आत्ताची आत्ताच्या काळामध्ये ही काळाची गरज आहे आम्ही आता मी बसने येऊन जाऊन प्रवास करते तर बरेच म्हातारी लोक म्हणजे आजी आजोबा असं विचारतात की ताई ही बस कुठे जाणार आहे तर त्यांना बसवरील लि लिहिलेलं नाव देखील वाचता येत नाही ही खूप खेदाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला प्रवास करण्याचा आहे तर आपल्याला कुठे जायचे आहे हे माहीत असतं परंतु आपल्याला ही ती बस कुठे चालली हेच माहीत नसतं हे दुसऱ्यावर विचारा दुसऱ्याला विचारावं लागतं दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं ही खूप खेदाची गोष्ट आहे अशिक्षित लोकांना अशिक्षित लोकांना देखील हे अशिक्षित लोकंच ही विचारत असतात आणि त्याचं खूप म्हणजे अपमानदेखील सहन करावा लागतो शिक्षण के शिक्षित नसलं तर अशिक्षित लोकांना त्या गोष्टीचा अपमान सहन करावा लागतो दुस अशिक्षित लोकांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं तसंच जर आपण शिक्षण घेतलं तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतो आणि शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनात देखील खूप उपयोग होत असतो आपण जर शिक्षित असलो आणि आपण दुकानामध्ये काही वस्तू आणायला गेलो तर त्या दुकानदाराची हिम्मत होत नाही आपल्यासोबत फ्रॉड करण्याची आपल्याला फसवण्याची त्याची हिम्मतच होत नाही परंतु आपण जर अशिक्षित असलो आणि आपल्या रेगुलरच्या दुकानदाराला माहिती की ही व्यक्ती अशिक्षित आहे तर आपण त्याला एक किलो गहू किंवा एक किलो तांदूळ मागितलं तर तो आपल्याला शंभर दीडशे ग्रॅमची फसवणूक तर साहजिक आहे काही काही वेळेस तर अडीचशे ग्रामची असं फसवणूक पण खूप लोकांची होत असते म्हणून दैनंदिन जेव्हा जगणं जगत असताना पण शिक्षणाची खूप गरज भासत असते आणि या आत्ताच्या सध्याच्या जगामध्ये अशिक्षित लोकांची खूप फसवणूक ही होत असते